नमस्कार प्रादेशिक राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या फोटोग्राफीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्ही किंवा मी कसा भाग घे याचे वर्णन करायचे आहे तर यासाठी मला अत्यंत परिश्रम किंवा कष्ट घेणे गरजेचं आहे कारण की कारण की कॉम्पिटिशन हे अत्याधिक वाढलेलं आहे त्यासाठी सुंदर सुंदर फोटो किंवा कँडेड फोटो विविध अँगेलने फोटे किंवा नॅचरलचे नेचरचे नॅचरल स्वरूपात घेतलेले फोटो असे आकर्षित फोटो मला काढणे ग अत्य काढणे अत्यंत गरजेचं आहे व त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अनेक अनेक स्पर्धक विविध प्रकारचेच फोटो काढलेले असतात त्यामध्ये समस्या निराकरण वेगवेगळे दृष्टिकोनाने पाहणारे पाहणाऱ्या पाहणाऱ्यांसाठी वेगवेगळे दृष्टिकोन असणारे फोटो घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच मला या फोटोग्राफीमध्ये भाग घ्यायला खूप खूप आवडेल कारण की कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिटिशन ख करताना योग्य त्या स्वरूपात किंवा छंदाचं कॉ छंद असलेले कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा असेलल तर अतिशय आनंद होतो व त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यात व जिंकण्यात मजाच वेगळी असते धन्यवाद